भारतात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात ज्यामध्ये क्रिकेट फुटबॉल वॉलीबॉल कबड्डी हे प्रामुख्याने खेळले जातात व हे जास्त लोकांच्या पसंतीचे आहेत पण भारतात इतर खेळ आहेत जसे विटीदांडू लपाछुपी पकडापकडी खो खो याही खेळांमध्ये आरोग्य व हे जपले जाते व मैदानी खेळ आहेत ज्या खेळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक मान्यता मिळण्याची गरज आहे न नाहीतर ते खेळ कुणीच पुढे खेळणार नाही व त्याची प्रसिद्धी वाढणार नाही आणि ते अलिप्त होतील